हॅलो हा मी तुमच्याकडनं कंडिशनर ऑर्डर केलेले तेवीस तारखेला त्याचं मी आता एक जवळपास पंधरा दिवस यूज केला पण त्याचा मला रिजल्ट जो हवा होता तो तुमच्या म्हणजे जो तुमच्या कंपनीने मला सांगितलेलं की तुम्हाला असे असे रिजल्ट मिळतील तसं मला काहीच रिजल्ट मिळालेला नाही त्याच्या उलट माझा केस खूप ड्राय झाले आहेत आणि म्हणजे ते केस गळती थोडी वाढली आहे ॲक्चुली मी कंडिशनर खूप म्हणजे बऱ्याच प कंपनीचे यूज केले पण एवढा नेगेटिव रिव्ह्यू मला आला नव्हता त्यामुळे तुमच्या ब्रँडकडनं मला तो आलेला आहे त्यामुळे आणि तुमची कॉस्ट पण तेवढी जास्त होती मी लगेच म्हणजे ऑलरेडी पेमेंट करून क कंडिशनर ऑर्डर त्यामुळे जर तुम्ही प्रॉडक्ट बनवत असाल तर त्याची क्वालिटी चेक करा आणि कस्टमरला सांगताना व्यवस्थित रिव्ह्यू द्या जे ॲक्चुली आहे कारण जर तुम्ही असं सांगितलं तर कस्टमर सॅटिसफाय नाही होणार त्या गोष्टीपासनं त्या कंडिशनरला नाहीच टेक्चर आलं नाही स्मूतनिंग आलं जे क कंडिशनर एक फील करायला हवं जे हेअरनंतर तो आलाच नाही ना त्याच्या व्यतिरिक्त मी बाकीचे म्हणजे अगोदर जे कंडिशनर युज करत होते ते माझ्या बजेटमध्ये पण होते आणि मला त्याचे रिजल्ट पण चांगले होते पण तुमच्या कंडिशनरमधनं मला तसे कोणतेच रिजल्टस किंवा रिव्ह्यूज आले नाहीत